माझ्या गावात गगणपतीचं मंदिर आहे आणि माझ्या गावात त्या गणपतीच्या मंदिरला यात्रा भरते पहिले खूप कमी भरत होती कारण का ती जास्त लोकांना माहीत नव्हतं आणि ते मंदिर खूप प्रसिद्ध आहे त्या त्यामुळे तिथे आता लोक भरपूर येतात आणि ते मंदिर आणि शांतता पण आ आहे आणि ते अष्टविनायकचं फेमस मंदिर आहे आणि लोकं भरपूर येतात तिथे आता खूप मोठी यात्रा भरते पहिले थोडीशीच यात्रा भरत होती आणि आता दोन दिवस ते यात्रा चालते आणि खूप गर्दी असते तसेच माझ्या गावात बौद्ध मंदिरचं पण मंदिर आहे तिथं पण कार्तिक पौर्णिमेला पहिले खूप कमी यात्रा भरत होती आता तिथे खूप यात्रा भरते आणि तिथं प्रोग्रॅम पण होते आणि तिथं कवाल्यापण असते आणि खूप सारे असें पब्लिक तिथं बघायला येते आणि तो कार्यक्रम स रातभर चालत असते आणि सकाळी खतम होत असते